मी लहानपणी खूप वेगवेगळे खेळ खेळायची म्हणजे आमचा ग्रुप असायचा दहा बारा लोकांचा तर आम्ही पहिले असं बरफ पाणी नाहीतर असं लगोरी वगैरे खेळायचो तर माझी आठवण जास्त लगोरी खेळाची लगोरी खेळ म्हणजे असं की एक एक म्हणजे असं दगड मोठा दगड त्याच्यावर छोटा छोटा छोटा अशी अरेंजमेंट करून ठेवायची आणि एक समजा टीम आहे बाराची तर सहा सहाची एक सहाची एक तर बी ए आणि बी नाव देते मी टीम्सला तर बी टीमने जर फोडलं ते जी जे बनवलं आहे एकावर एक एकावर रचून त्याला बॉल फेकून मारायचा त्या ते जो जी टीम फोडणार ती फोडून पळ पळणार सगळे दूर दूर जाणार आणि जी ए टीम आहे ती तो बॉल उचलून कुणाला तरी मारणार अपोझीट टीमला ए टीम बीला मारणार ज्यांनी फोडलं आहे ते तर असंच मारलं ज्या ज्या गडीला मारलं तो बाद होणार तर असंच जेवढे कमी राहिले म्हणजे तेच जे जर आता ए टीमने बीचे सगळे संपवले तर ए टीम जिंकली असंच तर त्याची खूप चांगली आठवण आहे अजून पण माझ्या यात आठवणीत खूप चांगली खूप आवडायचा मला हा गेम तेव्हा ही आणि आताही आता एवढं खेळणं होत नाही पण